प्रत्येक व्यक्ती हा दिसायला वेगवेगळ्या रुपात असतो त्याचा आवाज रंग आणि चेहरा देखील वेगवेगळा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असलेला छंद देखील वेग वेगळाच असतो कोणाला नृत्य करायला आवडते तर कोणाला वाचायला आवडते तर कोणी चित्रकलामध्ये अतिशय उत्कृष्ट असतो स्वतःच्या अंगी असलेल्या या कलेचा वापर करून प्रत्येक व्यक्ती समाजासमोर नवीन काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो काही लोक आपल्या कलेच्या साहाय्याने जगासमोर एक नवीन आदर्श देखील प्रम् देखील निर्माण करतात परंतु मला भुलणारे व माझे आवडते कलावंत म्हणजेच मराठी साहित्यामध्ये सुप्रसिद्ध असे कवी ठरलेले विष्णू वामन शिरवाडकर आहे होय